ध्यान तर दररोजच करतो ध्यान म्हणजे देवाचं आपलं तुकडोजी महाराजचं आमच्या इथं मंदिर आहे प्रार्थनाचं सकाळी आपलं संध्याकाळी सकाळी पाच वाजता उठलं का मंदिरात जा तिथं ध्यान करा तुकडोजी महाराजचं ध्यान करा इथं योगा वगैरे तर काही नसते आणि आपला ध्यान करा देवाची प्रार्थना करा हे दरोज आम्ही सकाळी करतो संध्याकाळी सात वाजता तर दोन्ही टाईम ध्यान करतोच तर त्या ध्यानानं काय होते आपला समजा एकसारखं एकसारखं बसूनबसून थोडंसं योगाही होऊन जाते आणि एवढंच काय तर आपल्याला थोडंसं देवाचंही हे राहते आशीर्वाद राहते आपल्यावर मना जमतंय आता आणि त्या ध्यानानं तिथंच आपला श्वासाच्या बीमाऱ्या ह्या त्या देवाचंच समजा ध्यान केलं का सगळे बीमाऱ्या तशाच दूर होते बा ना